मला माहीत असलेले छोटे व्यवसाय म्हणजे खाद्यपदार्थांशी संबंधित आहेत जसं की चहाचं दुकान उघडणं किंवा एखादा वडापावचा बिझनेस करणं किंवा रोजचं नाष्ट्याची व्यवस्था करणे किंवा दुपारी जेवण म्हणजे मेस चालवणं असेल या छोट्या छोट्या स्वयंपाकाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदीच छोटे व्यवसाय दिसायला दिसतील पण नक्कीच त्याचा फायदा खूप होतो हे मी पाहिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे झालं तर आपण फॅशन डिझायनिंग म्हणजे सध्याच्या घडीला फॅशन खूप चालते तर फॅशन डिझायनिंग रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील याही बाबतीत आपण छोटे अनेक व्यवसाय करू शकतील मग ते शिवणक्लास असू दे किंवा सध्याचं सध्याच्या घडीला चालू असलेलं म्हणजे आरीवर्क सध्याच्या मुलींना आरीवर्क हे प्रचंड आवडत आहे त्यामुळे आपण आरीवर्कचासुद्धा एक छोटा बिझनेस करू शकतो असं मला वाटतं त्यानंतर वॉईस सध्या बऱ्याच अंशी आवाजाला महत्त्व देण्यात येत आहे तर आपण एखादा आवाजाशी संबंधितसुद्धा एखाद्या व्यवसाय करू शकतो धन्यवाद